हॅलो हो बोला ना अच्छा

माझं तर एम बी ए सुरु आहे नाही हो लास्ट इयर आहे माझं माझं फायनान्स आणि आय टी आहे हो हो मी आय टीमध्ये आय टीमध्ये अच्छा ओके हो हो बरोबर तर हे कोर्सेस काही ऑनलाईन आहे का मग तुमच्याकडे अच्छा अच्छा आम्हाला ऑनलाईन पाहिजे होता कोर्स मी आता अकोल्याला राहते

ओके ठीक आहे ना ओके ठीक आहे मी बघते तुम्ही प्रॉस्पेक्टस पाठवून द्या मग मी बघते काय तर ओके ओके ठीक आहे हो हो आहेत माझे फ्रेंड्स पण मी आधी बघते आणि मग त्यांना पण सांगते ठीक आहे थँक्यू